हा नमस्ते बोला हॅलो मॅडम मी इथं पर्यटन स्थळी आली मला इथं फिरायचं आहे त्या तुळजापुर एक पहायचं आहे नळदुर्गचा किल्लाण बघायचा आहे तुळजापूरच्या मंदिरासाठी काय काय बघण्यासाठी काय आवश्यकता आहे

हा हा अच्छा अच्छा हा हा अच्छा अच्छा अच्छा आणि इथून नळदुर्गचा किल्ला किती जवळ आहे का अच्छा

अच्छा अच्छा अच्छा हा ह अच्छा

आणि इथून हातला देवीपण चांगलं आहे ना बघण्यासाठी पर्यटनस्थळ

अच्छा अच्छा हा ओक अच्छा ठीक आहे ठीक आहे चालतं आहे ओके हा